दिस कॉल इज नॉव बिंग रेकॉर्डेड

हा ते मला औषधी घ्यायच्या होत्या म्हणजे सर्दी तापाच्या खोकल्याच्या हातपाय कमर वगैरे तर तुमच्याकडे त्या उपलब्ध आहे का हो का तर मग त्या मला कशा द्याल म्हणजे सकाळ संध्याकाळ दुपार असं

हा हा आणि हे कंबर हात पाय पण बरं आणखी ती सम तर ती कशासोबत समजा दुधासोबत घ्यायची की कशी ठीक आहे जेवणाआधी घ्यायची काय जेवणानंतर ठीक आहे आणखी एक विचारायचं होतं कॅलशियमची पण कमी आहे आणि रक्ताची पण कमी आहे तर त्या पण गोळ्या मला हव्या होत्या त्या त्या आहे का तुमच्याकडे

तर मग ह्या गोळ्यांसोबत त्या गोळ्या चालू शकतील का तर त्याचं प्रमाण कसं राहील म्हणजे

हो का हो त्याच्यातून औषध हवी होती तर औषध चालेल ना बरं आणि रक्तवाढीसाठी हो का बरं त्या कितीपर्यंत होतील तरी पाचशेपर्यंत आणि जर आपल्याला समजा अर्ध्या घ्यायच्या असेल तर बरं तुम्हाला म्हणजे मग ते कसे द्यायचे पेमेंट तुमचा फोनपेने द्यायची का कशी द्यायची कॅश द्यायची

तर बघते मी घरी जाऊन अकाउंटला पैसे आहे का फोनपेने करते नाही तर मग कॅश आणून देते

बरं नंतर मग समजा ते औषधी मला घ्यायचा काही साईडइफेक्ट वगैरे होणार नाही ना त्याचा ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला कॉल करते मग ठीक आहे चालेल